हां हां मी मी मी खवण्यावरून उषा परब बोलत आहे सिंधुदुर्ग बँकेमध्ये म्हणजे फोन लागला आहे ना हां मला लोन करायचं होतं लोनच्या प्रोसिजर मला सांगा प्लीज ना म्हणजे म्हणजे मला दोन लाख दोन लाख रुपये लोन हवं आहे म्हण मला एज्युकेशन लोन करायचं होतं त्यासाठी प्लीज मला काय काय डॉक्युमेंट लागणार ते फक्त सांगा हो

हां हां बोला हो समजलं आणि याच्यात काय संधी आहे का उपलब्ध हां बोल हां चालेल आणि व्याज किती आहे व्याज किती आहे हां हां चालेल आणि पुन्हा वडील आणि लागणार आहेत का हां चालेल हां चालेल मग के किती तारखेला येऊ तुमच्या इकडे किती तारखेला येऊ हां बँक सोमवार मंगळवार चालू असणार ना हां चालेल येतो आम्हाला प्लस सुटी नसते ते मॅनेज जरा क करून येते मी हां हां चालेल चालेल